शाळांमध्ये अभ्यासाशिवाय बरेच उपक्रम चालतात जसं की क्रीडा असेल आर्ट अँड क्राफ्ट असेल किंवा आणि वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा विविध शालेय आणि शालाबाह्य स्पर्धा असतील अशा अनेक प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये चालतात समाजामध्ये मुलांचा सहभाग वाढावा यासाठी सामाजिक बांधलकीचे उपक्रम असतात समाजातील वंचित घटकांशी दुर्बल घटकांसाठी आणि अंध अपंग अशा व्यक्तींसाठी देखील अनेक उपक्रमांचे राबन राबवले जातात त्यामुळे शाळांमध्ये अभ्यासाशिवाय अनेक उपक्रम चालत असतात विविध प्रकारच्या स्पर्धा असतात क्रीडा स्पर्धा असतात आणि त्यामध्ये बक्षीस म्हणून काय तरी शाळेचे साहित्य वह्या पुस्तकं दफ्तर किंवा काही वेळा रकमांची बक्षीसं दिले जातात आणि मी लहान असताना बऱ्याच स्पर्धांमध्ये अशा प्रकारचे उपक्रमांमध्ये भाग घेतलेला आहे